फुलांची किंवा झाडांची काळजी घेताना वडीलधारी वडीलधारी व्यक्तींचा सल्ला अत्यंत उपयोगी ठरतो कारण त्यांचा अनुभव आणि पारंपरिक ज्ञान झाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे त्यांच्या सल्ल्यामुळे बागकाम करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या याच पद्धतीने झाडांच्या निवडीसाठी ते ते सल्ला देतात स्थानिक हवामानानुसार झाडे वडीलधारी मंडळीना नेहमी स्थानिक हवामानाला आणि जमिनीला अनुकूल झाडे लावण्याचा सल्ला देतात उदाहरणार्थ कमी पाणी लागणारी झाडे दुष्काळी भागात चांगली वाढतात फळ झाडे फुलझाडे आणि औषधी वनस्पती यांची योग्य निवड करण्यासाठी त्यांचा अनुभव उ उपयुक्त ठरतो झाडांना नेमक्या वेळेला प्रमाणात आणि पद्धतीने पाणी देण्याचा सल्ला मिळाला उदाहरणार्थ सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे हे सर्वोत्तम आहे पाणी वाचवण्याची जी त्यांची पद्धत आहे त्यांनी मलचिंग पाणी साठवणे आणि पुनर्वापर याबद्दल मार्गदर्शन केले आहे घरच्या घरी कंपोष्ट शेणखत किंवा हळद लिंबूसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचे त्यांनी महत्त्व सांगितले आहेत याचप्रमाणे जमिनीसाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या खतांचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे औषधांच्या ऐवजी कडुलिंबाचे तेल हळद किंवा राख अशा नैसर्गिक उपायांचा वापर करण्याची आम्हाला शिकवण दिली वडीलधारी मंडळीनी झाडांवरील किडींची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करण्यास शिकविले याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी झाडांच्याभोवती तळे तयार करणे किंवा उन्हाळ्यात छायेसाठी झाडांच्या जवळ झाकण घालणे झाडांची छाटणी करून त्यांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले मातीमध्ये कोणते पोषक तत्त्व कमी आहे हे जाणून घेण्यासाठीही वडीलधाऱ्या मंडळींनी मार्गदर्शन केले माती आणि सुपीक बनविण्यासाठी पालेभाज्या कुजवून किंवा पालापाचोळ्या मातीमध्ये मिसळण्याचा सल्ला दिला प्लास्टिकच्या बाटल्या नारळाच्या करवंट्या किंवा फाटलेल्या कपड्यांचा उपयोग रोपांना आधार देण्यासाठी कसा करावा हेही त्यांनी शिकवले रोपे योग्य वेळी मोठ्या कुंडीत किंवा जमिनीत लावण्याचे त्यांनी महत्त्व सांगितले फुलझाडांना विशिष्ट प्रमाणात पोषण पुरवण्याबाबत सल्ला मिळाला वेळेवर कापणी केल्याने झाडांची ऊर्जा वाचते आणि ती पुन्हा फुले देतात हेही त्यांनी आम्हाला सांगितले वडीलधारी मंडळींचा अनुभव पारंपरिक ज्ञानाशी समृद्ध असल्यामुळे त्यांनी दिलेले सल्ले केवळ झाडांची काळजी घेण्यासाठीच नाही तर नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करण्यासाठीही मार्गदर्शक ठरले त्यांच्या मार्गदर्शनामुळे झाडे अधिक निरोगी टिकावू आणि उत्पादनक्षम बनले